आम्हाला आमच्या इकडं एक फंक्शन आहे आमच्या घरात तर आम्हाला काही दिशेस मागवायच्या होत्या तुमच्याकडं कोणत्या कोणत्या दिशेस अवेलेबल आहेत होय काय आम्हा एक वीस चाळीस माणसांसाठी वेज आणि एकवीस माणसांसाठी नॉन वेज डिशेस् पाहिजेत मला तर वेजमध्ये पनीर मटर पनीर आणि रोटी आणि नॉनवेजमध्ये मटन फ्राईड एकवीस माणसांसाठी हवी आहे

बरं मग एकवीस माणसांसाठी नॉनवेजमध्ये किती लागेल बरं प्राईज काय आहे इथे ओके मग नॉनवेजमध्ये मटन मोगलाई डन करा आणि वेजमध्ये मटर पनीर आणि रोटी आणि काही स्वीट डिश असेल तर एखादी स्वीट डिशमध्ये द्या ओके चालेल मग ही ऑर्डर मला संध्याकाळी सात वाजेपर्यंत हवी आहे

मी पत्ता सेंड करते पाच वाजेपर्यंत मग ही ऑर्डर खरं फ्रेश पाहिजेलाय गरम गरम ओके चालत आहे मग ऑर्डर डन करा संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमच्या घरी पोचवा